हो हो मी वर्धा जिल्ह्याची समाजसेविका आहे बोला ना काही अडचण आहे तुम्हाला आम्ही तुमच्या गावातली रोड वगैरे तर बांधले आहे आणि शाळेमध्ये पण आली आहे शाळेमध्ये पण आम्ही केला आहे बरोबर तर जर थो कोणती अडचण असेल तर आम्ही परत येऊ जसं मला टाईम मिळेल तसं मी तुमच्या गावाला डबल एकदा येणार भेट देणार आम्ही आमच्या परीने काम बरोबर करतो तर काही अडचण आली तर आम्ही डबल येऊ ना आता काही दिवसानंतर मी डबल भेट देणारच तसेच शाळा वगैरे त्या नवीन मी बांधल्या आहेच तरी पण डबल मी एकदा येणार मी तर त्या सगळ्या व्यवस्था केल्या आहे पण तिकडे काही बरोबर होत नसेल तर मी एकदा ऑफिसला जाणार आणि डबल विचारपूस करणार की हे सगळं काय होत आहे बा मी तर माझी माझ्यापरीने सगळं प्रयत्न केलेला आहे मी येणार नंतर कधी पण उद्याला पॉसिबल नाही आहे माझं येणं